माझ्यासाठी तुम्ही आता जेव जेवण मागवत आहे तर त्याच्यामध्ये इडली सांबार डोसा आणि चमचम हे पाठवा आणि त्याच्यासोबतच थोडंसे स्वीट पण पाठवा पुरणपोळी वगैरे आणि आम्ही आता इथं घोडे घाटला राहतो वार्ड नंबर दोनमध्ये त्या तिथे आमच्या घरी पोचवून द्या